मला जर कुठे जायचं असेल या नेहमी भेटी द्यायच्या असेल तर मला जसं देवस्थान म्हणा जसं आमच्या इथं पांढरकवडा केळापूर देवस्थान आहे ते खूप चांगलं आवडतं आणि ते जे देवस्थान आहे खूप मोठं तिथे मन रमतं त्यानंतर मला बाहेरगावी जर जायचं असेल तर एक कळंब म्हणून गांव आहे देवस्थान तिथेपण चांगलं वाटते आणि ऑक्सिजन पार्क आहे प्रयास वन आहे कारण की तिथे ऑक्सिजन पार्कला खूप चांगली निसर्गरम्य सजावट निसर्गरम्य वातावरण कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही प्रयास वनला पण खूप चांगली निसर्गरम्य वातावरण तिथेही कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही या गोष्टी मला तिथे आवडीच्या आहे आणि मला तेथे जाण्यास खूप आवडते कारण की कसं आहे की आपल्याला काहीतरी प्रदूषणापासून काहीतरी वेड चांगला चांगल्या सत्कर्मी लावायचा हे आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्याला तिथं जाणं चांगलं गरजेचं असतं आणि माझ्या आवडीचं ते ठिकाणं आहे त्यामुळे मी तिथे वारंवार जातो आणि भेटी देतो